मी एका हॉस्पिटलमध्ये माझ्या मैत्रिणीसोबत जॉब करत होते त्यावेळेस एक पेशंट होता माझ्या मैत्रिणीकडे तर तिच्या हाताने बाय मिस्टेक इंजेक्शन आणि मेडिसिन गेले तर तो पेशंट क्रिटिकल झाला आणि तो पेशंट मग मी हँडल केला आणि त्याचा ला काळजी घेतली त्याचं लक्ष ठेवला तर तो बरा झाला